हो आमच्या वर्धे शहरात बाईक विक्रीसाठी अनेक डीलरशिप आहेत जसे की उदाहरण समजा आपले साई होंडा शोरूम आहे अजून श्री साई बजाज शोरूम आहे अजून सुजिकेचेसुद्धा शोरूम आहेत पण असे समजून घ्या की सर्व बाईक्स उपलब्ध होऊन जातात भाऊ आपले जास्त करून वेळा ग्राहकाला लगेच गाडी मिळून जाते पण कधी कधी खास मॉडेलसाठी थोडं वेळ थांबावं लागतं एवढंच ग पण गाडी खरेदी करतानाच विमा आणि रजिस्ट्रेशन सुविधा इथेच दिली जाते त्यामुळे त्यासाठी वेगळं कुठं काय जावं लागत नाही तेलपाणी आणि सर्व्हिसिंगसाठी देखील शोरूम्समध्ये अधिकृत सर्वीस आहेत जसे की समजा उदाहरण आपले समजा होंडा सर्विस सेंटर आहे अजून हिरो सर्व्हिसिंग सेंटरसुद्धा आहे तर त्यामुळे साधं ऑइल चेंज करायचं असेल किंवा नियमित मेंटेनन्स करायचा असेल त्यासाठी आम्हाला दुसऱ्या शहरात काय जायची गरज लागत नाही तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर वर्धा जिल्ह्यात बाईक खरेदीपासून विमा ते रजिस्ट्रे रजिस्ट्रेशन करायचं असेल तर सर्व सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे ग्राहकांना पूर्ण सेवा एका शहरात मिळून जाते